हां बोलतो आहे बोलतो आहे

हं अच्छा

कुठे आहे आपलं हे काय आहे म्हणजे लोकेशन आ काय असेल आणि कितीदा किती काम आहे म्हणजे किती दिवसांचं किंवा काय असा काही अंदाज देऊ शकाल का

ओक्के

बर बर आत्ता ए आत्ता एक माझं ॲक्च्युली म्हणजे दुसरं प्रोजेक्ट चालू आहे आ णि मढला शूटिंग आहे त्याच्यामध्ये ते एक दोन च चार चारेक दिवसात संपेल तर ते झाल्यानंतर मग आपलं समजा हे असेल तर हे मग कधी फ्लोअरला जाऊ शकतं शूटिंगला म्हणजे कधी होईल चालू वगैरे असं त्या प प्रमाणे मला म्हणजे हे करायला असं अच्छा अच्छा तसा वेळ आहे म्हणजे तसा वेळ आहे म्हणजे हां हां बर बर आणि हे काय आहे म्हणजे साधारण आपलं आता ब् पर डे किंवा असं पेमेंटचं काय पद्धत आहे बर बर बर बर अच्छा अच्छा अच्छा

बर बर असं म्हणजे अच्छा म्हए लूक् लूक टेस्ट वगैरे काही लागणार नाही नं म्हणजे तसा काही रिक्वायरमेंट आपल्याला नाही आहे नं किंवा लूक टेस्टला वगैरे हां

अच्छा बर कॅरेक्टर काय आहे म्हणजे ग्रामीण ग् गा कॅरेक्टर म्हणजे ब् रुरल आपलं आहे ग्रामीण याच्यातलं आहे का शहरी याच्यातलं आहे म्हए त्याप्रमाणे अच्छा अच्छा अच्छा बरोबर अच्छा अच्छा अच्छा हां ते थोडं जरा म्हणजे एक प्रश्न त्याच्यामध्ये या सगळ्याचं खरं कारण बरंच मग आपलं दोनतीन महिन्याचं आपलं शेड्यूल आहे नं त्यामुळे आपलं सगळं शेड्यूल इकडेच आहे का बाहेर आहे परत काय तसं काही हे आहे का फक्त इकडेच म्हणजे आपल्याकडे आहे

बर बरं इथेच अजून लोकलला ह्याला ठीक आहे म्हणजे ते बरोबर आहे फक्त जरा थोडंसं जरा आणखीन काही त्याच्यामध्ये कन्सिडर करता आलं पर डेला जरा थोडंसं तर जरा प्रॉडक्शन हाऊस म्हणजे जरा सांगितलात तर बरं होईल म्हणजे हां कारण मी आधी करिता बरंच काम केलेलं आहे आत्ता पण मध्ये एक ले ले मी आ आत्ताच आ आत्ता पण आत्ता पण माझी सोनी आणि झीला एक ल् हे म्हणजे एक हे चालू आहे लीडिंग सीरियल चालू आहे त्याचं आता माझं काम म् माझा रोल म्हणजे एक ते मी म्हटलं त्याप्रमाणे तीनचार दिवसांत माझा मग हे प्लॉट संपेल तो प्लॉट माझा हां संपतो आहे तिथे म्हए तो झाला की मग म् एक आपलं हे समजा हे करता आलं तर आणखीन एक सिरियलचं हे आहे ते मग तसं मला कारण त्याला नाही सांगावं लागेल आपला प्रोजेक्ट झाला तर आहे की नाही ते डेली सोप आहे त्यामुळं त्यांना नाही सांगायला लागेल त्यामुळे ते पण एक हे होईल त्यामुळे जर काही कन्सिडर करता आलं तर बघा जरा शक्य तुम्ही काम का म्हणजे ब् प्रोजेक्ट करायला हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही आहे तसा काही असं तर हे इझ अ रिक्वेस्ट म्हणजे पण बाकी काही प्रॉब्लेम नाही चालू शकतो चालेल चालेल मग मी म् म् तसं माझं हो कळवून टाका फक्त बाकी काही असेल तर मला जरा प्लीज नंतर जरा आपडेट करा म्हणजे बाकी काही डिटेल्स असतील तर आणि तारखा फक्त मला नंतर एक येस येस थँक् यू थँक् यू मॅडम थँक् यू थँक्स भेटूयात